भारतामध्ये विविध समाजातील लोकं राहतात आणि ते विविध समाजातील लोकं एक ठरावीक वेगवेगळ्या धर्मातील आहे आणि मला मी स्वतः हिंदू धर्मातील आहे पण मला मुस्लिम धर्मातील काही पैलू खूप आवडतात उदाहरणार्थ त्यांच्या धर्मातील मुलांना लहानपणापासून त्यांचा धर्मग्रंथाबद्दल ज्ञान दिलं जातं याच्या व्यतिरिक या व्यतिरिक्त त्यांना त्यांच्या धर्मशाळा असतात तिथे आपल्या देवाचं नमन कसं करायचं पूजन कसं करायचं हे पहिल्यापासून शिकवलं जातं पण आपल्या वैयक्तिक जर समजा मी माझ्या धर्माचा जर विचार केला तर माझ्या धर्मा मध्ये मुलांना ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत कारण आमच्या धर्मशाळा ह्या कमी प्रमाणात आहे त्यातुलनेत म्हणजे बाकीच्या समाजाच्या जर समजा धर्मशाळांचा जर विचार केला तर त्याला खूप प्रमाणात आहे समजा ख्रिश्चनांच्या धर्मशाळा आहे असतील किंवा मुस्लिम समाजांच्या धर्मशाळा आहेत म्हणजेच उर्दू शाळा असतील अशा विविध प्रकारच्या शाळा त्यांच्या आहेत पन त्या आणि त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या धर्मामदल किंवा त्यांच्या पंथाबद्दल त्यांना खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात पण आणि त्या तुलनेत त्यांच्या त्यांची आईवडीलसुद्धा त्या शाळेमध्ये त्यांना घालायला म्हणजे मुलांना घालतात पण आत्ताचा जो घडीचा विचार केला जर समजा हिंदू धर्माचं तर हिंदू धर्मातील आई वडीलच आपल्या मुलांना त्याच्या धर्मशाळांमध्ये घालायला तयार नाहीयेत पण ज्ञान तर असं त्यांना द्यायचं की आपला धर्म खूप मोठा म्हणजे दुसरा धर्म खूप छोटा असं नाही आपला धर्म मोठा आहे आणि चांगला आहे परंतु आपल्या म्हणजे आपल्या धर्मात फक्त मुलांला लहानपणापासूनच एकच गोष्ट शिकवली जाते की नाही तो तो धर्म खूप छोटा आहे तो धर्म असा आहे त्या धर्मात लोकं असं करतात हे चुकीच्या गोष्टी आपल्या धर्मात बऱ्याच्यादा मुलांना शिकावल्या जातात हे सरळं सरळं दिसतं आणि त्या धर्मामध्ये कसं त्यांना त्यांच्या धर्माबद्दल समजा नमाज समजा मुस्लिम समाजाचं झालं तर नमाज कसा वाचावा इथंपासून ज्ञान दिलं जातं आपल्या मुलांना आपल्या धर्मग्रंथांबद्दल सुद्धा जे आपले नवीन मुलं जन्मला आलेत ते आपले मुलं जॉनी जॉनी यस पप्पा हे हे शिकतात पण त्यांची मुलं असं नाहीयेत त्यांची मुलं नमाज कसा वाचायचा किंवा त्यांचे धर्मग्रंथ असतील त ते धर्मग्रंथ वाचणं ह्या गोष्टी ते शिकतात पण आपल्या मुलांना आपल्या धर्म ग्रंथाबद्दल सुद्धा माहिती नसते की आपलं धर्मग्रंथ कोणताय कारण बऱ्याचदा जर बघितलं तर मुलांना विचारलं की आपलं धर्मग्रंथ कोणता तर धर्मग्रंथ रामायण सांगतात किंवा महाभारत सांगतात आपला धर्मग्रंथ आहे हेच त्यांना लवकरं सांगता येत नाही असं आत्ताची परिस्थिती आहे आणि हेच लोकं पुढं जाऊन दुसऱ्या धर्माबद्दल वाईट साईट बोलणं ह्या गोष्टी करतात जर आणि समजा जी धर्म धर्माबद्दल एक एकमेकांच्या धर्माबद्दल बोलतात खरं तर त्यांना धर्माचं ज्ञान कमी असतं त्यांना धर्माचं ज्ञानच नसतं म्हणजे ते फक्त टिका करण्यासाठी बोलत असतात बाकी त्यांना ज्ञान काडीमात्राचही नसतं आत्ताच्या समाजाची हीच गो गोष्ट झालेली आहे पण ही गोष्ट सोडून आपण सगळे जाती धर्माच्या लोकांनी असं एकत्र राहिलं पाहिजे आणि ह्या गोष्ट खरं तर ते सगळेच विसरतातं ही गोष्ट विसरली नाही पाहिजे आपण सगळ्यांनी घुळीमळीने राहिलं पाहिजे विनाकारण कसं की हा धर्मचा लो लोकं वाईट ह्या धर्मातील लोकं चांगली असं न करता सगळ्यांनी घु घुळीमळीने राहिले पाहिजे असं मला वैयक्तिक मत आहे